हो आमच्या संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या ऋतूकालाकडे विशेष लक्ष दिले जाते स्त्रियांच्या ऋतूकालामध्ये त्यांना विश्रांती मिळा मिळावी यासाठी सर्व कुटुंब प्रयत्न करत असते त्यांच्या ऋतूकालामध्ये त्यांना कोणत्याही कष्टाची कामे देण्यात येऊ नयेत किंवा त्यांच्याकडून करवून घेण्यात येऊ नये या सर्वां याच गोष्टींकडे त्यांचा कल असतो ऋतूकालांमध्ये स्त्रियांकरता काही नियम आहेत तर त्यांना त्यांना काही अवजड कामे न देता एका स्वतंत्र खोलीमध्ये त्यांना जागा देण्यात येते त्या तेथे विश्रांती घेऊ शकतात त्यानंतर त्यांना जे वस्त्र तेथे लागणार आहे त्या सर्व वस्त्रांची त्यांची पूर्तता करण्यात येते आणि त्यानंतर ते ते वस्त्र स्वच्छ असेल या सर्वांची काळजी घेतली जाते सो त्यामुळे स्वच्छता आणि आरोग्य याबाबत पुरेशी ज जनजागृती आमच्या संस्कृतीमध्ये आहे